नमस्कार बोला हं हां हो बरोबर हं हं

हो आहे ना हां हं हो मिळेल ना तुम्ही कधी येणार आहात कल्याणमध्ये म्हणजे साधारण कोणत्या महिन्यात वगैरे त्याच्यानुसार कारण कल्याणमध्ये सगळेच सण उत्सव वेगवेगळे मस्त भव्य प्रमाणात साजरे केले जात तर तुम्ही कोणत्या हां कालावधीत याल तसं मी तुम्हाला सांगू शकते ना साधारण म्हणजे हं हं

अच्छा हां हां हं हं हां ओके हं बरं बरं मग तसं असेल तर मग समजा गणपतीमध्ये तुम्ही आला तर कल्याणमध्ये तर गणपतीही मोठ्या प्रमाणात असतात सार्वजनिक गणपती म्हणजे घरगुती तर असतातच पण सार्वजनिक पण सुभेदारवाडा वगैरे इथे फारच मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो दहा दिवस हं हं हां बोला मॅम

हां कल्याणमध्ये मेळ्याचे जे गणपती असतात ही खूप पूर्वीपासूनाची प्रथा आहे ते जे एकादशीला विसर्जित होतात म्हणजे जनरली दहा दिवसांचे गणपती अनंत चतुर्दशीला होतात पण जे कल्याणमधले जे गणपती आहेत ते जे एकादशीला जातात ते त्यांना आपण मेळ्याचे गणपती असं म्हणतो त्यातले हां हं तसंच हो हो दरवर्षी हो हो कल्याण